रेबाप्रे रॉंग अटेम्ट पासु रंग असलेल्यामुळे बंद जर लॉक केलं एनपीएस खात्यात फर्गेट पासवर ला जाऊया ल नऊ सुभाष वसैकर फोन नंबर सेवन नाईन सेवन सेवन फोर झिरो फाईव टू झिरो वन लता सुरक्षा प्रश्न एक तुमचं जन्मगाव दोन तुमची पहिल्या शाळेचं नाव तीन तुमचा आवडता खेळ माझं जन्मगाव वसई हां तर तुम्हाला सिक्युरिटी कोड तुमच्या रजिस्टर्ड मेलवर पाठवण्यात आलेला आहे ओके मग आता मेल बघूया

मेल आहे सिक्युरिटी कोड सिक्युरिटी कोड हे एट सिक्स टू वन टू सिक्स एट सिक्स टू वन टू सिक्स ओके ठीकेसे पासवर्ड ठीके तर पासवर्ड सेट करू नोंद करून ठेऊया ठीक ठीक आहे